नमस्कार प्रवास करणं आणि स्वच्छंदीपणे फिरणं हे मला खूप आवडतं माझा स्वभाव कदाचित बोलका असल्यामुळं अनेक वृत्तीच्या प्रवृत्तीच्या लोकांना भेटणं त्यांचं निरीक्षण करणं यातनं एक मी मजा घेत असतो आणि यातनं आपल्याला शिकायला पण मिळतं त्यामुळे मी प्रवास केला तो स्वतःच्या आवडीसाठी केला परंतु एक प्रवास मी माझ्यासाठी न करता एका कार्यासाठी केला एका प्रथितयश कॉलेजमध्ये मी शिकवतो प्राध्यापक म्हणून आणि तिकडच्या विद्यार्थ्यांच्या समूहाला एका स्थळी जायचं होतं की ज्या स्थळी मी स्वत दोनदा जाऊन आलेलो आहे परंतु त्यांची इच्छा होती की त्यांना कोणीतरी सोबत असावं मोठं ज्या व्यक्तीनी ते स्थळ पाहिलेलं आहे आणि परत मी शिक्षक असल्यामुळे त्यांनी मला आग्रह केला मग मी विचार केला की जर का आपल्याला यांच्या आनंदामधे आनंद बघता आला आपला तर का नाही करायचं या सेवाभावी भावनेतून मी त्यांच्यासोबत गेलो आणि त्यांना त्या स्थळी नेलं त्यांचा मी एक प्रकारे गाईडच होतो वाटाड्याच म्हणा आणि हे करत असताना मी तेच स्थळ त्यांच्या नजरेतून पाहिलं जे माझ्या आधीच्या त्या स्थळाला दिलेल्या दोन भेटांच्या पलिकडचं होतं कारण मी त्यांच्या नजरेतनं बघत होतो त्यांच्यासारखा वावरत होतो आणि हा एक विलक्षण अनुभव होता की ज्याला इंग्रजीमधे परस्पेक्टिव्ह म्हणतात की आपण दुसऱ्यांच्या नजरेतून दुसऱ्यांच्या विचारातून विचार करायला लागलो तर ते चित्र तीच भावना आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिसते तर ही सहल खूप अविस्मरणीय झाली आणि याच्यामधे त्या मुलांना देखील मी घेऊन जाऊ शकलो ही एक माझ्यासमोर कायमची आठवण राहिली एक सेवाभाव म्हणून धन्यवाद